शेतात गेल्यानंतर तसंच गाडीनेच चालली जातं शेतकाम करायसाठी निंदण करायचं फिरून घ्यायचं पहिले त्याच्यानंतर निंदणाची तयारी करायची आपले निंदण केल्यानंतर मग थोडं रेस्ट घ्यायचा बसायचं एका झाडात जाऊ बसल्यानंतर मग खूप चांगलं वाटते वावरात एकदम म्हणजे घरी यावसं वाटत नाही मन रमते पूर्ण मनात काय गोष्टी येतात आजूबाजूच्या मनातल्या दुःखाच्या येतात काही सुखाच्या येतात त्याच्यामध्ये मग तेवढ्या गोष्टी सांभाळून ठेवते मनाला मनाला सांभाळल्यानंतर मग आणखी रेस्ट घेते आणखी कामाला लागते कामाला लागल्यानंतर मग घरी येते घरचे कामं राहते घरचे कामं केल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरूवात होते माझी आवडती शिरेल राहते शिरंट आल्यानंतर कोणती ते शिरेलो तारक मेहता आणि इंडियन आयडल हे मला दोन शिरियल आवडतात मी स्वयंपाक करत असली तेव्हा मला शिरियल पाहिजे लावून घेते आणि स्वयंपाकाला सुरूवात करते